भारतातली प्रसारमाध्यमं बरीच प्रगत आहेत आणि भारताच्या विकासात त्यांचा खूप मोठा वाटा आहे मीडिया हा भारताचा चौथा पाया असल्यासारखं मानलं जातं आणि भारतीय प्रसारमाध्यमं जेवढी प्रगत आहेत त्याच्याचबरोबर ती अत्यंत माहितीपूर्ण आहेत काही वेळेला असं दिसून येतं की त्या प्रसारमाध्यमांद्वारे चुकीच्या प्रकारची माहिती मोठ्या प्रमाणात पसरत असते पण त्या पसरणाऱ्या माहितीचा त्या पसरणाऱ्या माहितीची कोणीच सुसंबद्धता किंवा योग्यता बघत असेलच असं दिसत नाही प्रत्येक वेळेला ही माहितीची साधनं आपल्याला बरोबर माहिती देत आहेत की नाही हे आपण तपासून बघत नसतो त्याच्यामुळे असं दिसून येतं की अनेक गैरसमज किंवा अफवा ह्या माध्यमांतून पसरत असतात माहीत असलेली आणि प्रसिद्ध वर्तमानपत्रं म्हणजे सकाळ महाराष्ट्र टाइम्स पुढारी लोकमत इत्यादी आणि न्यूज चॅनल्स म्हणजे ए बी बी माझा असेल किंवा बी बी सी न्यूज असेल अशा अनेक प्रकारची माध्यमं आहेत आणि ती आपल्याला माहिती देत असतात भारतीय प्रसारमाध्यमं योग्य ती माहिती दाखवण्यासाठी अनेक अवलंब अनेक मार्ग अवलंबत असतील की ज्याच्यामध्ये पत्रकारांनी जबाबदारीने माहिती गोळा करून ती तितक्याच जबाबदारीने आणि निष्ठेने पुढे सांगणं त्याच्यात काहीही भर न घालता काही खोटं नाटं न सांगता प्रसारमाध्यमांमुळे आपल्याला जास्तीत जास्त माहिती घरबसल्या मिळत असते जगाच्या कानाकोपऱ्यात होणाऱ्या गोष्टी असतील किंवा अनेक प्रकारचे निवडणुका असतील किंवा अशा अनेक घडणाऱ्या घडामोडी याची माहिती आपल्याला प्रसारमाध्यमांद्वारेच मिळत असते आणि मला असं वाटतं की ह्या प्रसारमाध्यमातल्या बऱ्यापैकी बातम्या सुसंबद्ध आणि योग्य असतात पण प्रत्येकच बातमी ही त्याला धरून असेलच असं सांगू शकत नाही